पुस्तक वाचायसाठी साधारणतः एक ते दोन तास सुद्धा वाचू शकतो परंतु त्या पुस्तकांच्या पेजेसवर डिपेंड आहे पुस्तक जर खूप मोठं असेल तर खूप जास्त टाईम लागतो आणि कमी पेजेसचं असेल तर कमी तास लागू शकतो पण मला पुस्तक वाचायसाठी सलग दोन ते तीन ते चार तास सुद्धा मी बसू शकतो माझ्याकडे वाचण्यासाठी भरपूर सारे पुस्तकं आहे मासिकं आणि साप साप्ताहिक असं आहे तरीही ते जर महिन्याला अव्हेलेबल नाही झाले तर प्रवासासोबतच मी चालू घडामोडी आणि नियमित असलेले पुस्तकं सुद्धा वाचत असतो त्याचसाठीच त्या पुस्तकांमधील काही पुस्तकं अशी आहे की ती नियमितपणे वाचावे लागतात आणि त्यामध्ये पाहिजे तसा वेळ काढून ते पुस्तके वाचावे लागतात